हा हो हो बरोबर लागला तुमचा कॉल बोला काय सेवा करायची आहे

अच्छा अच्छा

कसं आहे कसं आहे रे सर हे बघा तुमी इथं दुकानात आल्यानंतर आमच्या सुपर मार्केटला आल्यानंतर अडीच हजारापासून तर कम से कम बारा ते पंधरा हजारापर्यंत सूट आणि म्हणजे जे कोट वगैरे तुम्हाला जे समजा पसंतीनुसार तर ते सर्व उपलब्ध आहेत हो हो हो हो काळ्या काला कलरचा आहे निळ्या कलरचा आहे ब्ल्यु कलरचा आहे पिवळ्या कलरचा सर्व कलरचे लागतील हा हा हा नाही त्याच्यामध्ये डिस्काउंट पण मिळणार आहेत तुम्हाला किराणामध्ये हिशेब करून डिसाउंट मिळणार आहे हा लग्नाचा बस्ता जर घेशाल समजा तर तुम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळणार आहे आणि गिफ्ट पण मिळणार आहे आमच्या हँडलूमच्याकडून तसे पन्नासेक रुपये सूट आहे तेल शंभर रुपये किलो आणखी तुम्हाला जे काही समजा लागणार आहे कारण लग्न म्हटल्यानंतर सर्वच गोष्टीची आवश्यकता असते ते सर्व तुम्हाला म्हणजे कसं स्वस्त दरामध्ये मिळतील काही वस्तू गव्हा गव्हाचा रेट आहे म्हणजे दोन हजार सातशे रुपये क्विंटल दोन हजार सातशे रुपये क्विंटल आणि चांगलं म्हणजे शरबती गहू चांगल्या दर्जाची आणि जे काही तुम्हाला तांदुळ वगैरे लागतील किंवा खाद्यतेल लागणार आहे शेंगदाणा लागणार आहे आणखी जे काही समजा तुम्हाला म्हणजे तुमी लग्नसमारंभमध्ये ठेवतात तर लग्न समारंभात ज्या काही गोष्टी लागतील ज्या काही वस्तू लागतील ती योग्य दरात आम्ही तुम्हाला म्हणजे लावू आणि पसंतीनुसार

अच्छा अच्छा आमच्या इथं तुरीची डाळ मुगाची डाळ मूग डाळ हरभरा डाळ चणा डाळ म्हणजे प्रत्येक प्रकारचे डाळ यासुद्धा चांगल्या दरामध्ये मिळतील तुम्हाला आणि डाळ हे पहा बोला

अच्छा अच्छा कसं आहे ते एकशे वीस रुपये किलो मिळणार आहे तुम्हाला नाही मी तिथं इथं आल्यानंतर आमच्या दुकानामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व म्हणजे मिळून जाणार आहे येऊन जा तुम्ही कधीही या तुमचं स्वागत आहे हो या तुम्ही